ॲमेझॉन कस्टमर सर्विस सेंटरमध्ये फोन लागला आहे का ॲक्च्युली मी तुमच्या ऑनलाईन पोर्टल शॉपिंग पोर्टलवरनं जीन्सची जोडी खरेदी केली होती तर ती मला मिळाली पण जसं मी सगळं पेमेंट झालं सगळं आलं पण जसं मी ती उघडून पाहिली की तर ती चेक केल्यानंतर कळलं की ती कम्फर्टेबल नाही आहे सो जसं मी मागवलं होतं तर ॲक्च ॲक्चुली ती त्या साईजमध्ये नाही आली आहे तर अयोग्य साईजमध्ये आल्यामुळे मला ती मला वापर मला ती परत परत करायची आहेत ते जे जीन्सची जोडी मी घेतली होती तुमच्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरनं तर मला ती परत करायची आहे सो त्यासाठी मी ॲक्चुली रिक्वेस रेज केली होती पण अजूनही मला त्याच्या रिलेटेड काहीच अपडेट दिसत नाही आहेत तर म्य मला त्यासाठी तुमच्याकडनं मदत हवी होती माझा आता मी तुम्हाला फोन केला माझ्या जो ॲमेझॉनचा आय डी मेल आय डी आणि नाव हे तुम्हाला तिथ दिसलंच असेल परत सांगते एस एच ए एल आय एम यू जे ए एम डी यू आर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि माझा आय डी आहे ऑर्डर आय डी फोर फाय नाईन सिक्स सेवन एट फोर फाय थ्री तर हा आहे माझा तिथला शॉपिंग आत्ताचा घेतलेल्या गोष्टीचा आय डी आणि ह्या डिटेल्स पण मी तुमच्या क पोर्टलवर पाठवल्या आहेत मेल केल्या आहेत पण अजूनही मला त्याच्या रिलेटेड काय अपडेट दिसत नाही तुमचा जो माणूस येणार होता जे ऑर्डर पिक करायला रिटनिंगचे तर ते अजून आले नाही आहेत तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिल्या आहेत की जर आम्ही ते सात दिवसाच्या आत परत केले तरच ते तुम्ही घ्याल सुस्थितीत आणि त्यानंतर लगेच माझ्या अकाउंटला रिफंड होईल तर तुम्ही मला त्याच्या संदर्भात मदत करू शकता का ओके माझी कंप्लेंट तुम्ही पुढे पाठवली आहे बरं ठीक आहे आणि पण मग ते किती दिवसात येतील तुम्ही जे केले जनरेट केली का रिक्वेस्ट उद्या येतील ओके आणि मग मला त्या माणसांचं त्यांच्याकडनं रिक्वेस अपडेट येतील ना ओके तुम्ही माझ्या नंबरवर त्यांचं रिक्वेस्ट आय डी रि व्हेरीफिकेशन कोड सगळं आहे बरं ओके ठीक आहे म्हणजे उद्या वर्किंग अवर्समध्ये कधी पण ते येऊन माझ्या इथं भेटतील आणि मला सांगतील आणि माझ्याकडनं ते चेक ओके कुरियर मी काय करू पॅक करू का ठीक आहे मी नाही पॅक करत त्या ती चेक करणार असतील का उघडून ओके ठीक आहे मी त्यांना चेक करून दाखवेल आणि मग त्यांना सांगेल माझ्यासमोरच तुम्ही पॅक करा ओके ठीक आहे चालेल आणि त्याच्याबरो ओरिजिनल पावती रिफ हे ओके सगळं ठीक आहे आणि मग माझ्या अकाऊंटमध्ये किती व्य वेळात ते माझे पैसे परत मला हे होतील रिफंड होतील जसं तुमच्याकडं लगेच क गोष्ट प्रोडक्ट कलेक्ट होईल बरं म्हणजे कलेक्ट झाल्या झाल्या माझ्या अकाऊंटला रिफंड होतील ओके ओके मला तुमचं नाव समजेल का ओके स्वाती ठीक आहे स्वाती मला खूपच छान मदत झाली तुमच्याकडनं पण मला अपेक्षा आहे की तुमच्याकडं मला चांगली सर्विस मिळेल ओके थँक्यू